हर्षल बोलत आहे का ओक्के मी राजस्थानवरून बोलतो आहे माझा मित्र मागच्या वेळेस तुमच्या एका हॉटेलवरती आलेला त्यांनी मला तुमचा नंबर दिला होता तुम्ही हॉटेलमध्येच काम करता ना ओके तुम्ही मला सांगू शकता की तुमच्या इथे काय काय प्रसिद्ध आहे सीफूडमध्ये कोळंबी सुरमई

कोणते आहे का तुमच्याकडे याच्यापैकी अच्छा मग खेकडे आहेत का तुमच्याकडं समुद्री खेकडे

माझ्या मित्रांनी तुमच्या हॉटेलची खूप तारीफ केली होती सांगितलं होतं तुमच्या इथे सीफूड्स खूप चांगले भेटतात मला मला रश्शाची वाम खायची होती अच्छा मिडियमच चालेल मला ड्राय पाहिजेले रस्सा पण चालेल हो चालेल चालेल ते सुप्रसिद्ध सेलफिश समुद्रातला तुमच्या इथं अवेलेबल आहे का आणि लॉबस्टर पण असेलच हो चालेल मी मला ॲक्चुली लॉबस्टरमध्ये कोणते कोणते प्रकार आणि कसे बनवले जातात ते सांगू शकता का ओके चालेल मला चुलीचं खूप आवडेल ओके चालेल सर मी येतो तिकडे मग भेटतो तुम्हाला रत्नागिरीला आल्यावर हो हो चालेल धन्यवाद